अच्छा हा हा हो हो हो कधी बरं बरं फीस आहे पन्नास हजार रुपये आम्ही असं बाबासाहेब आंबेडकर विषयी बोलणार हो हो हो गाडीचे एक्स्ट्रा चार्जेस लागतील जे काय गाडीचे होतील ते चार पाच हजार रुपये होतील आम्ही मुंबईवरून येणार संध्याकाळ संध्याकाळच्या वेळेमध्ये हा सहा सहा ते आठमध्ये

ठीक आहे ठीक आहे नाही नाही मीच आहे मीच आहे आम्ही आम्हीच करून देणार जेवणाच्या दरम्यान हो हो हो नाही नाही फोर व्हीलरमध्ये ह हो हो ठीक आहे ठीक आहे चालेल ओके थँक्यू हे पाच हजार रुपये

नाही नाही काही ज प्रोगेम ना नाही आम्ही त्यात काही हो हो हो ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे थँकू